मला काही आवडत्या आवडत्या व खूप आवडीच्या म्हणी म्हणजेच एक म्हणजे की अति तेथे माती त्याचबरोबर दुसरे म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी व तिसरी म्हणजे अति तेअति शहाणा त्याचा बैल रिकामा त्याचबरोबर चौथी म्हणजेच काखेत कळसा गावाला वळसा व पाचवी म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे त्याचबरोबर मला काही वाक्यप्रचार ही आवडतात त्यामध्ये काही वाक्यप्रचारांचा समावेश केलेला केला जातो ठार होणे त्याचबरोबर ठार होणे आणि अलिप्त होणे व त्याचबरोबर